घरातल्या मोठ्या कार्यक्रमांसाठी बऱ्याचदा मी पेढे खव्याची बर्फी सुक्यामेव्याची वडी असं जवळजवळ दोनशे तीनशे लोकांसाठी केलं होतं हा अनुभव खूपच छान आणि रोमांचक होता कारण इतक्या मोठ्या प्रमाणावर एरव्ही केलं जात नाही जेव्हा सगळ्यात पहिल्यांदा मी हे केलं तेव्हा त्याची तयारी म्हणून मी थोडंसं काही दिवस आधी छोट्या छोट्या प्रमाणावर करून बघितली बर्फी त्याचं प्रमाण लागणारा वेळ कुठली कढई घेतली इथपासून सगळं लिहून ठेवलं होतं म्हणजे मला मोठ्या प्रमाणावर करताना सोपं जावं म्हणून पेढे केले होते तेव्हा तर दोन प्रकारांनी आधी करून बघितले होते आणि कुठल्या प्रकारांनी केलेले पेढे जास्त चांगले राहत आहेत कारण करून ठेवले आणि लोकांना वाटले ह्याच्यामध्ये एक दिवसाचा अवधी जाणार होता त्यामुळे ती एक थोडीशी परीक्षा घेतली होती आणि लिहून तर तेव्हाही ठेवलंच होतं बर्फी किंवा पेढे तयार झाल्यानंतर कार्यक्रमासाठी नेताना कशातून नेता येईल जेणेकरून ते खराब होणार नाहीत ह्याचाही सगळ्याचा विचार करून ती सगळी सामग्री घरी आणून ठेवून मग प्रत्यक्ष करायला सुरुवात केली होती स्वतः स्वतःच ह्या सगळ्याचा विचार करून ते सगळं करणं हे खूप खूपच रोमांचक गोष्ट वाटली होती मला मजा आली होती